हॅलो हॅलो गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग मॅडम अच्छा मॅडम कुढून बोलत आहे तुम्ही कुठून अच्छा आमची स्कूल इथे केळझरला आहे एन्जल पॅराडाईज इंग्लिश मिडीयम स्कूल तर तिथे सिक्स स्टँडर्डपर्यंत आहे क्लासेस हां तर के जी वनला करायची आहे का तुमच्या मुलाची हॅलो के जी वनला करायची आहे तर आमच्या के जी वनमध्ये फी पाच हजार रुपये फी आहे आणि आमची ट्रॅव्हलिंग फी पाचशे रुपये आहे तुमच्या वडगाववरून आणि मॅडम वगैरे आमच्या छान आहे क्लासेस वगैरे सगळे डेली राहतात चांगले स्पोट वगैरे आहे करून करून घ्या ना ॲडमिशन कमी म्हटलं तर मॅडम कसं आम्हाला जे आमचे संस्थेचे सर आहे मोठे त्यांनी तर कसं मग सहा हजार फी ठेवली होती मॅडम तर मग कसं आता ॲडमिशन चालू आहे मुलांच्या म्हणून त्याच्यासाठी आता हजार रुपये त्यामध्ये कमी केलेले आहे आता मॅडम ते कसं आहे सरांशी बोलावं लागेल मोठ्या कारण मी प्रिन्सिपल मॅडम आहे तर ते कसं राहते त्यांना आधी सरांचा जो तिकडून जो हे राहते ऑर्डर त्यानुसार आम्ही ते करत असतो तर तुम्ही स्कूलमध्ये येऊन भेटा तसं स्कूलमध्ये येऊन भेटा तुम्ही बघू मग आपण ते काय करायचं आहे तर कमी जास्त फीचं

तुम्ही सोमवारला या सकाळला नऊ वाजेपर्यंत कारण आपलं स्कूल नऊचं सकाळचं आहे ना त्याच्यामुळे नऊला या तुम्ही सकाळला ठीक आहे ना ठीक आहे मॅडम हो हो ठीक आहे मॅडम